भारतामध्ये पूर्वीपासूनच नऊवारी साड्यांची किंवा फक्त साड्यांची फॅशन आहे जसं की भारतामधल्या स्त्रियांना साडी हा पोषाख अतिशय आवडतो व त्यांना तो एकदम परफेक्ट येतंही असतो भारतामधल्या बऱ्याच स्त्रिया या साडी घालतात पण भारतामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या साड्यांची पद्धत आहे आपण जर बघितलं तर आदिवासी लोकांमध्ये ते दोन दोन साड्यांची मिळून एक साडी करण्याची पद्धत आहे आपण ज्या ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी साडी बदलत असते गुजराती लोकांची वेगळी साडी असते मराठी लोकांची वेगळी असते प्रत्येक साड्यांचे वेगवेगळे पोषाख असतात प्रत्येकाला वेगवेगळ्या साड्या घालायला आवडतात त्याचप्रमाणे महिलांमध्ये ते साड्यांचं प्रमाण तर पुरुषांमध्ये धोतर किंवा अ अतिशय पारंपारिक वस्त्रांचे प्रमाण आहेत पण कालांतराने आत्ताच्या काळामध्ये सध्या अ साड्यांची एवढी काही फॅशन राहिलेली नाही म्हणजे साडी ही एक फक्त फॅशन म्हणूनच राहिली आहे जसं की काही कार्यक्रम असला तर आपण साडी घालतो बाकी वेळेस आपण ड्रेस घालतो असं राहतं की साडीमध्ये आत्ताच्या बायांना एवढं कम्फर्टेबल वाटत नाही कारण की त्यांना असं वाटतं की साडी हे खूप अवजड आहे किंवा साडीमध्ये आपल्याला चालायला वागायला थोडं अडचण येते असं बाकीच्या बायांचं म्हणंन असतं पण असं काही नाही साडीमध्ये आपण का साडीमध्ये आपण व्यवस्थित कामही करू शकतो सगळं आपण आवरू वगरेही शकतो त्यानंतर पुरुषांच्या पोषाखाबद्दल बोलायचं झालं तर पुरुषांचा पोषाख हा एकदम साधा असतो त्यांना जास्त काही हे नसतं तसं साडीमध्ये साडीच्या मिऱ्या साडीचे पदर त्यामध्ये बरेच साड्याचे प्रकार असतात तसं पुरुषांचं काही नसत पुरुषांना आधीपासनं धोतरची सवय असते तर झालं आधीच्या काळातली ह्या काळामधल्या पुरुषांनाही साधं राहाणीमान आवडतं जसं की शर्ट घालायचा पॅन्ट घालायचा टी शर्ट घालायचा पॅन्ट घालायचा एकदम साधं राहाणीमान असतं भारताची फॅशन भारताची फॅशन ही अधूनमधून बदलत राहिलेली आहे जसं की आधी नऊवारी नऊवारी नंतर सहावारी साड्या सहावारी साड्यांनंतर ड्रेस आणि आता शर्टसची फॅशन आली आहे असं नाही की हे योग्य नाही पण काही का काही कार्यक्रमासाठी हे योग्य वाटतं शॉर्ट्स घालणे असं नाही की योग्य आहे पण शॉर्ट्स मध्ये आपली बॉ आपली अंग कसं दिसत आहे आपलं अंग पूर्ण झाकल्या जाते की नाही याचाही आपण विचार करायला हवां त्यासाठी सगळ्या महिलांनी विचार करायला हवा आणि पुरुषांबद्दल बोलायचं झालं पुरुषांच्या अजूनही त्याच फॅशन आहेत काही वेगळे फॅशन झालेली नाही पुरुषांना शर्ट पॅन्ट सोडून दुसरी काही फॅशन अजून तरी आलेली नाही पुरुषांमध्ये कुर्ता वगैरे ह्याची जास्त फॅशन आहे त्यामध्ये त्यामध्ये त्यामध्ये कुर्त्यामध्ये दोन चार प्रकार असतात त्यामध्ये पूर्ण कुर्ता असतो अर्धा कुर्ता असतो त्याला आपण हाफ हाफ कुर्ती पण म्हणू शकतो असे दोन तीन प्रकारचे फॅशन आहेत आपण घेऊत असं असतं ते पुरुषांमध्ये थ्री पीसची फॅशन असते खाली पॅन्टमध्ये शर् मध्ये शर्ट आणि त्यावरतून एक कोट घालायचं असंही फॅशन असते पुरुषांचेही फॅशनचे बरेच प्रकार आहेत जसे महिलांचे पडतात महिलांचे तर भरपूर पडतं त्यामध्ये ड्रेसमध्ये अनारकली अनारकली डिझायनर असे बरेच ड्रेस आहेत आपण बघूत असे ड्रेस महिलांचे राहत असतात आणि मला जास्त करून महाराष्ट्रीयन पोषाख आवडतो कारण मी महाराष्ट्रीयन आहे तर मला महाराष्ट्रीयन पोषाख आवडतो महाराष्ट्रीयन पोशाखामध्ये नऊवारी नाही पण सहावारी मला जास्त आवडते कारण सहावारीमध्ये अंग एकदम व्यवस्थित दिसतं सहावारी चापून चोपून बसते असं नाही की नऊवारी बसत नाही पण नऊवारी बसायला मी जुन्या काळातली नाही म्हणजे मला नऊ्वारी एवढी पर व्यवस्थित घालता येत नाही सहावारीमध्ये मला जमतं सहावारी मला घालायलाही येते नऊवारी मला घालता येत नाही त्यामुळे मला थोडी आवडत नाही पण सहावारी मला घालता येते आणि मला बसतेही व्यवस्थित त्यामुळे मला सहावारी आवडते सहावारीमध्ये खूप फॅशन आहे सहावारीमध्ये पार्टी वेअर असते ट्रॅडिशनल असते म्हणजे आपण घेऊ तसं आहे ट्रॅडिशनलमध्ये अशी राजा राजा महाराजांच्या टाईपची नऊवारी सॉ राजा महाराजा टाईपची साडी असते जसं की काठा पदराची म्हणा किंवा अशा पैठणी वगरे अशा असतात ज्या पार्टी वेयर म्हणजे ज्या अशा एकदम चमचमीत असतात की ज्या चमकतात वगैरे त्यामध्ये त्या असतात आपण घेऊ तशा असतात महिलांना आजकाल ड्रेस ची फॅशन जास्त आली आहे कारण ड्रेस त्यांना कम्फर्टेबल वाटत असं काय नाही सोयस्कर आपण आपल्या हातात राहत आपण कसं सोयस्कर करतो आपल्याला साडी सोईस्कर वाटते कि काय सोयस्कर वाटते हे आपल्या हातात असतं असं नसतं की इतरांना सोयीस्कर वाटलं पाहिजे ते आपल्याला सोयस्कर वाटलं पाहिजे त्यासाठी आपण आपले ह्याची विचार करायला हवां